कॉलेजमध्ये असताना मी आणि अम माझ्या दोन मित्रांनी मिळून आम्ही एक प्रोजेक्ट केलेला ज्यामध्ये पाण्याच्या बॉटल ज्या रिकाम्या बॉटल असतात तर त्याचा वापर करून फ्लोटर म्हणजे पाण्यामध्ये पोहताना बुड बुडणार नाही अशा पद्धतीचं जे लाईफ जॅकेट वगैरे म्हणतो आपण त्याप्रकारे आमच्या मित्राने आणि मी आम्ही असं मिळून बनवलेलं आणि ते त्याचा आम्ही प्रत्यक्ष वापर करून बघितलेला नदीमध्ये जाऊन ते एका माणसाला घालायला देऊन आणि आमच्यापैकी एकाने सुद्धा ते वापर करून तिथे ॲक्चुअलमध्ये ते वर्क होतं का वगैरे अशाप्रकारे आम्ही चेक केलेलं आणि ते सक्सेसफुल झालेलं आणि अशाप्रकारे तो एक प्रोजेक्टवर काम केलं आणि फ्लोटिंग पाण्यावर फ्लोट होणारे पदार्थ वगैरे अशा पद्धतीने ते थोडक्यात आम्हाला त्याची माहिती मिळाली